आपल्या जीवनामध्ये गेल्या जमान्यातील जे काही नाणे होते ते आम्ही आपण संग्रह करत होतो जे की पाच रुपयाचं पाच पैशाचं नाणं होतं दहा पैशाचं नाणं होतं आणि ते जे नाणं आहे त्याची किंमत किती होती त्याचं मूल्य किती होतं आजच्या काळामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना दहा रुपये जरी दिले तरी त्या दहा रुपयाची मूल्य लेकरांना समजत नाही ते दहा रुपये म्हणजे गौण मानतात की दहा रुपयामध्ये आज काय येतं किंवा दहा रुपयेच तू मला दिली पण तेच आ आमच्या काळामध्ये आम्हाला दहा पैसेच देत होते तर त्यामध्येही किती काय सामान येत होतं आणि त्याचं मूल्य किती होतं आणि ते आम्हाला भेटत होते का त्या काळात आपल्याला दहा पैसेसुद्धा भेटत नव्हते हे संकल्पना म्हणजे पैशाबद्दलची संकल्पना की पैशाला किती महत्त्व असतं ही संकल्पना आपण आपल्या मुलाबाळांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकतो किंवा स्टॅम्प प्रत्येक गोष्टीवर स्टॅम्प असणे किती महत्त्वाचे आहे की ज्या गोष्टीवर स्टॅम्प आहे किंवा एखादा आपला आधार कार्डाची झेरोक्स आहे त्यावर स्टॅम्प असणं आवश्यक असतो किंवा आपलं जे काही टी सी आहे त्यावर आपल्या शाळेचाच स्टॅम्प पण आ असणं आवश्यक असतो की तू कुठून हा दाखला काढला कुठून हा दाखला तू टी सी काढली किंवा तू कोणत्या शाळेतून हे पास झाला ही पासची टी सी आहे का नापासची टी सी आहे हे किती महत्त्वाचं आहे त्यासाठी स्टॅम्प असणे प्रत्येक वि कागदावर स्टॅम्प असणे टी शीवर स्टॅम्प असणे तुमच्या महत्वाच्या गुणपत्रकावर स्टॅम्प असणे हे खूप महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो आणि ती आपण त्यांना सांगितल्यामुळे त्यांच्यामध्ये रुजवल्यामध्ये ते भावी आयुष्यात लक्षात ठेवून ते ते त्यांच्या जीवनामध्ये फॉलोसुद्धा करू शकतात